आपल्याला आपला आर्थिक जे आहे आपल्या घराचं जे आर्थिक पैशाचेचं असत व्यवहार किंवा त्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला पाहिजे की आपला जो आपल्याकडचा जो पैसा हा तो कसा टिकला पाहिजे किंवा तो कसा वाढला पाहिजे त्याचं नॉलेज आपल्याला असणं गरजेचं आहे आर्थिक दृष्टीतून आपण थोडा अस कसां मोठं होऊ शकतो किंवा आपण ह्याच्यातून आर्थिक याच्यातून आपण कसं बाहेर पडू शकतो आणि आपण त्याच्यासाठी काय मॅनेजमेंट करतो किंवा आपल्याला हे आर्थिक जो पैशांचा आहे व्यवहार तो कसा आपण चांगला ठेवू शकतो ते आपल्याला करणं गरजेचं आहे आणि हे आपण बोलू शकतो ह्याला की आपण एक प्लॅनिंग करू शकतो याचा की आपण हा जो पैसा आहे तो कसा कशा पद्धतीने गुंतवावा किंवा त्याला वाढवावा त्यासाठी आपण काही गोष्ट करू शकतो जसं की आज बँकेत तर आपण पैसे ठेवू शकतो एफ डी आहे किंवा अजून दुसऱ्या गोष्टी जर ब बो झालं की एस आय पी स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये आपण गुंतवून जे आपल्या आर्थिक जे आहे आर्थिक पैसे जे आहे ते ते आपण आपण वाढवू शकतो आणि त्याच्यामुळे आपलं आणि आपलं समाजातील प्रत्येकजणांनी जर केलं तर प्रत्येक जर आपण एक चांगल्या लेवलला जाऊ शकतो आणि त्याच्यामुळे काय होईल की प्रत्येकजण एक चांगला एक नागरीक होऊ शकतो आणि आपल्याला त्याचं एक कॉनट्रिब्युशन देशासाठीपण होईल की एक आपलं ज प्रगतशील जग आहे आणि त्या जगात तो प्रगतशील व्यक्ति आहे आणि तो चालल्या पुढं तर जाऊ शकतो धन्यवाद